आमच्याकडे परस बाग आहे तिथे भाजीपाला आहे तिथे झाडं आहे जांबाचं झाड चिक्कूचं झाड पपईचं झाड आणि सगळे झाडं आहे मग पाऊस हिवाळ्यामध्ये त्याला जांब आले आहे की आम्ही मी आम्ही खात असतो आणि मग माकडं नाही आले पाहिजे म्हणून त्याला ताराचं कुंपण विटायचं कुंपण मोठं तसं कुंपण करतो आणि मग माकडं पक्षी हे वगैरे कोणी येत नाही आणि तिथे मेथी भाजी पालेभाजी सगळ्या प्रकारचे भाजीपाला लावते आम्ही सगळे म्हणजे सगळं पाणी सांडपाणी जाते तिथे आणि त्याने ते झाडं जगतात आणि तिथं मग छान निंदण वगैरे करतो आणि तिथे स सल्पेट वगैरे देतो त्या झाडांना आणि छान म्हणजे आमच्या घरासमोरच आहे ते बाग